माणसाला आनंदी आयुष्य जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा इतर व्यवसाय ह्याच्याबरोबर कुठल्याही छंदाची गरज असते तसाच मला बागकामाचा ही खूप छंद आहे मी माझ्या बाल्कनीमध्ये वरती टेरेसवर खाली पार्किंगच्याकडेला जी जागा आहे तिकडे जागेचा उपयोग करून अशी मस्त फुल झाडं फळ झाडं छोटी रोपं वगैरे लावलेली आहे आणि परिसर हिरवागार निसर्गरम्य असा करून टाकलेला आहे ही मला आवड माझ्या वडिलांकडनं लागली तर आम्ही सहा बहिणी वडिलांना कष्टाची खूप सवय होती त्यांना पण बागकामाची आवड होती त्यामुळे जुन्या वाड्याच्या आसपास भरपूर जागा होती त्यात ते स्वतः कष्ट करायचे माती आणणे विटा रचून व्यवस्थित वाफे बनवणे झाडांची निवड करणे फांद्या लावणे बिया पेरून झाडांची रोपण करणे वगैरे ते प्रकार करत गवत काढून टाकणे झाडांना पाणी घालणे आणि त्यांच्याबरोबर मी लहान असताना त्यांच्याबरोबर वावरत असे हे बघून ते माझी पण मदत घेत होते आणि मग मला पण तो छंद जडला मम्मीदेखील छोट्या छोट्या भाज्या लावणे भोपळ्याच्या बिया पेरून वेल वाढवणे झाडांना पाणी घालणे अंगण झाडणे या कामातून एक मानसिक समाधान देखील मिळत असतं कारण आपण निसर्गाचा घटक असल्यामुळे निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ राहिलेने आपलं मन शांत आनंदी राहत असतं आणि कष्टदेखील होत असल्याने शरीराला आपसुकच व्यायाम घडतो म्हणून मला हीच ए हे जो छ हा जो छंद लागला तो मी आजतागायत सुरूच ठेवलेला आहे त्यामुळे माझे मनदेखील प्रसन्न राहते परिसर शांत हिरवागार होतो आसपासच्या स्त्रिया फुलं घेण्यासाठी आमच्या याच्यात येतात फुलं फळं मार्गशीर्ष गुरुवारला झाडांच्या फांद्या लागतात तर मी भरपूर त्याच्यासाठी झा झाडं लावलेली आहेत आणि मग त्या बायका घेऊ फळं झाडं त्याची फांद्या घेऊ शकतात तो आनंददेखील देण्याचा जो असतो तो मला अतिशय आनंददायक वाटतो